हॅलो नमस्कार आपल्याला एक कीट पाहिजे होती सगळ आपल्या घरगुती सामानाची तांदूळ डाळ आटा शक्कर आणि ते आपल्या रोजचे जे जे काही लागते आपल्याला डेली रूटीन मध्ये आपलं काय तिकडं पूर आलेलं आहे लोह तहसील मध्ये तिकडं वाटप करायची आपल्याला एक पाचशे कीट पाहिजे आपल्याला काय हिशोबाने पडेल आपल्याला बघा त्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे दोन दोन किलो साखर दोन किलो डाळ दोन किलो तांदूळ दोन किलो आटा आणि डेली रूटीन मधला शॅम्पू साबण तेल सॅनिटायजर ते असं कीट पाहिजे आपल्याला पाचशे कीट पाहिजे असं काय हिशोबाानं पडेल पाचशे रुपयाला एक कीट

सर्व पाचशेला डिस्काउंट किती होईल बघा सेवाचं काम आहे बरोबर लावा कमी काय लय वायले तेे बघा पूर आपल्याला पूर आलेला आहे तिकडं वाटायच आपण काय घरी नाही न्यायचं काय नाही क्वांटिटी तर चांगलच आहे ना भाऊ

वीस तारखेला ओके एडवान्स देतो की येऊन हो हो वीस तारखेला पाचशे घेतो चालतय हो सागर शर्मा जुनामुंडा हो ना श्रीनगरला आहे का आपला मार्केट बरं बरं चालतय हो हम्म